नमस्कार मी रवींद्र कुलकर्नी बोलत आहे तुमची जी काही आरोग्य कल्याण कार्यशाळा जी आहे त्या कार्यशाळेसंंबंधी मला थोडीशी माहिती हवी आहे मला त्या कार्यशाळेमध्ये नोंंदणी करायची आहे मी इच्छुक आहे त्यासाठी तरी कार्यशाळेच्या संबंधी थोडी माहिती मला आवश्यक आहे कार्यशाळेचं ठिकाण कार्यशाळेचे नोंदणी शुल्क आणि एकंदरीत का कार्य कार्यशाळा किती दिवसाची आहे आणि त्याची रुपरेषा आतिथी कोण आहेत व्याख्याते कोण आहेत आणि संबंधित कार्यशाळेचा विषय कोणता आहे याविषयी मला माहिती पाहिजे आहे कारण ही कार्यशाळा सध्याच्या काळा काळानुरूप आवश्यक असलेली ही कार्यशाळा आहे कारण आरोग्य हे प्रत्येक व्यक्तीला आरोग्याची माहिती असणं गरजेचं आहे आरोग्याच्या समस्या आज अनेक आहेत उदभवलेले आहेत प्रत्येक व्यक्तीला आरोग्याच्या समस्या आहेत आणि त्या समस्यामधून बाहेर पडण्यासाठी तुमची कार्यशाळा ही प्रत्येक व्यक्तीला उपयोगी होईल असं मला वाटतं आणि त्या माध्यमातून तुम्ही त्या कार्यशाळेसंंबंधी मला योग्य ती माहिती द्याल अशी अपेक्षा आहे धन्यवाद